मी परवा दिवशी एक शूजच्या दुकानात गेलो होतो तिथून मी एक शूज आणला मी आतापर्यंत चार दिवस झाले कंटिन्यू घालून राहिलो खूप चांगला शूज आहे आणि मला तो आवडलेला होता मी त्यामुळे तो घेतला कलर वगैरे खूप चांगला आहे